ग्रामीण समाजात प्रवास आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या इथे काही स्थळे आहे त्यापैकी सालबर्डी जे महादेव देवस्थान त्यानंतर बैरमला बैरमबुवा म्हणून एक यात्रा भरवली जाते त्या यात्रेनंतर श्री सुंदरनारायण देवस्थान धानोरा पूर्णा येथे यात्रा भरवली जाते या यात्रेमध्ये जसे भजन कीर्तनं रथयात्रा दिंड्या हे पाहण्याची अतिशय मजा असते आणि बैलबंडीने प्रवास करण्यात जास्तीत जास्त आवडते त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जसं चिखलदरा पर्यटनक्षेत्र आहे अशा निसर्गरम्य ठिकाणी सगळे मित्रमंडळी घेऊन आम्ही जात असतो तसेच अलमस्त बा बाबा देवस्थान दत्तजिरी येथे सुद्धा निसर्गरम्य ठिकाण आहे आणि महादेवाची तिथं पिंड आहे आणि सध्या महाराज तिथं हयात अस् आहे त्यासाठी आम्ही सगळे दोस्त मित्र सहपरिवार सहकुटुंब सहपरिवार आम्ही या ठिकाणी जात असतो